हे बघा खेळ खेळणं सगळ्यांसाठीच खूप चांगलं आहे असं नाही की ग्रामीण भागच किंवा शहरी भागच खेळ खेळणं सामाजिकरित्या पूर्णपणे सगळ्यांसाठी चांगलं आहे फक्त हे इतपत आहे की तुम्ही तुमच्या शरीराला साथ देईल ह्या पद्धतीने खेळावं असं नाही की बाबा आपण खेळतो आहे तर अगदी सात पूर्ण अगदी जिवाचं पाणी करून त्यात खेळायला उतरलो आणि एखादी बाधा झालीच तर ती बाधा घेऊन मग आपण आयुष्यभर त्या त्या खेळाला किंवा पूर्णपणे खेळ ह्या शब्दालाच आपण तिरस्कार करतो आणि आपल्या पुढच्या पिढीला पण त्यात जाऊ देत नाही किंवा नको जा जायचं नाही ह्याबद्दल निगेटिवली आपण त्यांना प्रोत्साहन देतो तर असं नाही आहे पण खेळ हा नेहमीच चांगला असतो तुम्ही जर त्यात लक्ष दिलं नीट एक चांगला माइंडसेट ठेऊन जर तुम्ही खेळलात तर तुम्हाला लक्षात येईल की खेळ हा तुमच्या शरीराला एक चांगलं वळण लावू शकतो तुम्हाला खूप चांगलं चांगल्या सवयी लावू शकतो खेळ तुम्हाला नेहमीच जर तुम्ही एखाद्या खेळात इनव्हॉल्व झालात तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींपासून तो खेळ वाईट गोष्टींपासून मुळात बाकी गोष्टी म्हणण्यापेक्षा वाईट सवयींपासून तुम्हाला तो खेळ नेहमीच लांब डोक्यात एक ध्येय असतं की बाबा आपण हा खेळ खेळतो ह्या खेळात आपल्याला ताकदीची गरज आहे आणि ह्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत खूप गोष्टी असू शकतात की तर ह्या गोष्टी करणं आपल्या खेळावर आपल्याला परिणाम दाखवू शकतात आपला आपल्या शरीराची क्षमता कमी होऊ शकते आपण ज्या दिवशी आपली मॅच असेल त्या दिवशी आपण पूर्ण क्षमतेने खेळू शकणार नाही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात शिरतील त्यावेळी तुम्ही चुकीच्या गोष्टींपासून आपोआपच लांब व्हाल व तुमच्या खेळ तुम्ही अगदी जीवन खेळ बनवणं असं नाही पण खेळ जर खेळत असाल तर शारीरिकरित्या तुम्हाला खूप फरक जाणवून येईल अगदी एका महिन्यात जर तुम्ही खेळात एक महिना आणि खेळ खेळांना असं म्हणू शकता आपल्याला बघितलं आहे आपण की खेळ खेळल्याने माणूस घाम गळतो त्या शरीरातले टॉक्झिन्स कमी होतात तो माणूस खुश होतो चार नवीन लोकांशी त्याची ओळख होते व शरीक शारीरिक मानसिकरित्या माणूस खुश रहायला चालू करतो त्या शरीराला वळण लागतं आयुष्यालाही वळण लागतं डिसिप्लिन क्रिएट होतं तो माणूस अगदी काय म्हणतात ना की एका चांगल्या आयुष्याकडे चालू लागतो असं आपण म्हणू शकतो खेळ हा खेळ म्हणून खेळणं खूप महत्त्वाचं आहे आणि तरुण वयातल्या पोरांसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे तरुण वयातील जर तरुण वयातील किंवा लहान मुलं जी दहा वर्षांपेक्षा जास्तीची असतील त्यांना जर तुम्ही अगदी मोकळं जरी सोडून दिलं की जा खेळा जा तरी त्यात काही अडचण नाही आहे ती तेवढी समजूतदार असतात की स्वतःला हात काही बाधा न करून घेता खेळतील दहा वर्षांखालील मुलांची थोडी काळजी घ्यावी लागते कारण अगदी आपण मोकळं सोडू शकत नाही त्यांची तितकी समज नसते पण जी मोठी मुलं असतात दहा वर्षांच्या पुढील त्यांना अगदी मोकळं सोडा फोन देऊ नयेत फोन न घेता चॉकलेट्स कॅडबरीज ह्या गोष्टींपासून लांब ठेऊन अगदी मोकळ्या मैदानांमध्ये खेळायला सोडावे तर तिथे त्यांच्या शरीराची खूप वाढ होऊ शकते त्यांच्या कॅपॅसिटीज वाढतील ह्या समाजात राहण्यासाठी त्यांना जी ताकद गरजेची आहे ती मिळेल व इतरही खूप गोष्टी होतील